हॅलो रमेश हा तर मला ॲक्च्युली कॅब कॅन्सल करायची होती मी कॅब कालच बुक केली होती आणि मी पेमेंट पण केलं होतं आणि माझ्याआधी चार माझ्या कलिग्जला तुम्हाला पिकअप करायचं होतं आणि तुम्ही ॲक्च्युली ते वेगळ्या ठिकाणी गेलात त्यामुळे आम्हाला लेट पण झाला आहे तर मला कॅबच कॅन्सल करायची आहे आणि मी जे पेमेंट केलं आहे ते मला परत मिळणार आहे का ठीक आहे मी तसं अप्लाय करते ॲपवरून ॲक्च्युली मी ॲपवरून बुक केली होती आणि आता तुम्ही लेट केला आहे आणि मला आता कॅन्सलच करायची आहे हां ठीक आहे ठीक आहे मी तसं सांग मी ॲपवर तसे डिटेल्स टाकते हां हां थँक यू